माझ्या इकडे ड्रायविंगचं तंत्र ज्ञान आहे तर तंत्र तंत्रज्ञान असल्यामुळे मला ड्रायविंग सुरु असल्यामुळे मी ये इकडे तिकडे वेगवेगळ्या गावांना नवीन नवीन गावांना जातो नवीन नवीन स्थळ बघतो नवीन नवीन अनुभव येतात आणि ड्रायविंगमुळे मला ह्या राज्यातून त्या राज्यात जाता येते ड्रायविंगमुळे मा माझ्या मध्ये ह्या तंत्रज्ञानामुळे माझ्याजवळ पैसा पण येतो आणि काम धंदा जीवनामध्ये अडचण निर्माण होत नाही त्यामुळे ड्रायविंग हा तंत्रज्ञान मला चांगला आहे